हॅलो बिपीन श्रमेश्वर चौधरी बोलत आहेत का हा मी नीता चौधरी बोलत आहे ए बी सी स्कूलमधून ए बी सी स्कूलमधून ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमधून मी बोलते आहे सो आता शाळेमध्ये जे आहे दोन महिन्यानंतर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज होणार आहे प्रोग्राम्स होणार आहे त्याच्या रिगार्डिंग मी कॉल केला आहे तुम्हाला हा सो तुम्हाला माहीत पडलंच असेल तुम्हाला नोटीस आला असेल शाळेमध्ये क्लासरूममध्ये तर तर तुमची फीस आतापर्यंत आली नाही आहे त्याबद्दलची काय कधीपर्यंत येणार आहे

हो पण असं कंपल्सरी आहे ना प्रत्येक प्रत्येक शाळेमध्ये सहसा हे झालेलं आहे तर तुम्हाला फीस भरावी लागेल किंवा मग पार्टिसिपेश पार्टीसिपेट नाही करता येईल मुलाला तुमच्या

बरं ठीक आहे मी एकदा लिस्ट वगैरे चेक करते आणि बघते काही गरजू विद्यार्थ्यांना काही कमी जास्त करता येते का जर झालंच तर मी इन्फॉर्म करते आणि जर समजा नाहीच झालं तर मग तुमच्या मुलाला पार्टीसिपेट नाही करता येईल चालेल ठीक आहे थँक्यू